हॅलो हॅलो बोला बोला की मॅडम हो महाराष्ट्रात भरपूर ठिकाणं आहेत फिरायला कोकण आहे प महाबळेश्वर आहे कोल्लापूर साईड आहे सांगली साईड आहे भरपूर ठिकाणं आहेत भरपूर फिरण्यासारख्या जागा आहेत्या महाराष्ट्रात तुम्हाला कुठलं त्यातलं म्हणजे बघण्यासारखं पाहिजे बर बर दोन दिवसासाठी म्हणलं तर कोल्लापूरच भाग चांगला आहे बघा तुम्हाला कारण कोल्लापूरची महालक्ष्मी अतिशय जागृत देवस्थान आहे तिथला रथ चांगलाय तिथं एक ठिकाण बघायला होतंय नंतर कोल्लापूरातच रंकाळा तळाव म्हणून आहे ते आहे तिथला रंकाळा तळ्यावरचा संध्यामठ बघण्यासारखा आहे तसंच जर मग थोडा वेळ पुढं गेलं की तीस वीसतीस किलोमीटरवर तुम्हाला जोतिबाचा डोंगर आहे जोतिबाचा डोंगर बघण्यासारखा आहे परत तिथं फॉरेस्ट खातं वगैरे संवर्धन झाडांचं संवदरवन वगैरे केलेलं आहे परत जोतिबाला लागूनच लगेच पन्हाळा आहे पन्हाळ्याहून शिवाजी महाराजांनी अं शिवाजी महाराजांचा तो किल्ला आहे पन्हाळा तिथं पण पन्हाळ्यावर बघण्यासारखे एक ठिकाण आहेत भरपूर आहेत तीन दरवाजा वगैरे असं तर पन्हाळ्याला जाताना पावन खिंड आहे ती बघण्यासारखं आहे परत आजूबाजूला छोटी खेडी आहेत किंवा राहण्याची सोय चांगली आहे इथं तुम्हाला जेवण वगैरे चांगले मिळणार आणि हा भाग थोडा खेडेगावात असल्यामुळं तुम्हालाही सेप्टीसाठी वगैरे सुरक्षितेसाठी चांगलं आहे त्यामुळं तुम्ही या तुम्हला आम्ही चांगली माहिती सगळी देईन ह्या पर्यटन स्थळाची आणि तुम्ही तुमच्या हां हो चालते चालते मी तुम्हाली फोन हां सगळी सगळी सोय होणार तुमची जेवण खाणं होणार तुम्हाली फिरवण्यासाठी आमची गाडी असणार राहण्याची सोय असणार सगळी सोय आम्ही करतो किंवा कुठल्या फिर क्य क्षेत्र बघण्यास गेला तुम्ही पर्यटन स्थळ तिथं जाऊन तुम्हाला तिथली सगळी माहिती सांगणार हां सगळी नावं वगैरे सांगणार किल्ल्यावर गेल्या किल्ल्याची माहिती सांगणार त्याचा इतिहास सांगणार सगळ्या मेन टू म्हणजे माहिती देऊ आम्ही ओके मॅडम ओके ओके